मी ट्रेनमध्ये मुंबई कलकत्ता पुणे श्रीरामपूर औरंगबाद भरपूर ठिकाणी रेल्वेने प्रवास केला त्या प्रवासमधे एक नंबर रेल्वे रहाते तिचा आवाज खळखळ खळखळ मग ते थांबायचं आणि त्या रेल्वेमध्ये पाण्याची सोय बसायची सोय संडास बाथरूम त्याच्यात नाना प्रकारचे लोक येतात त्याच्यात किन्नर येतात ते आमच्यासंगं डोकं खातात असे डोकं खात्यात पैसे घेतात उकळवाकळ करतात एकायय एका किन्नरनं मला तर असं धरलं म्हणे तू पैसेच दे म्हणे मला किती पैसे देतो सांग म्हणे कमीत कमी त्यानं माह्याकडून वीस रुपये घेतले वीस रुपये घेतले मग दुसरा किन्नर आला त्यानं वीस रुपये घेतले असे करता करता मह्या किन्नरनं कमीत कमी शंभरएक रुपये निघाले असन त्यात मला त्या प्रवासमधे जाताजाता कंटाळलो मी काय साला माझं हे किन्नर किन्नर डोकं खातात गर्दी मरणाची अशी चांगले राहतात फॅन हे सगळे सगळी व्यवस्था आहे पण हे किन्नर लोक लई त्रास देतात ते तर ते झाल्यानंतर आणखीन पुढे गेलेत पाणी येतोय त्या रेल्वेमधेच जेवणखावनची सगळी व्यवस्था आहे रात्री मी त्या किन रेल्वेमध्ये भात पुलावा पनीरची भाजी पाव बनवली होती ते काय म्हणतात त्याला शीपर लोक येतात ते साफसफाई करतात वेटर येतात ते भाजीपोळी देतात आपण त्यांना आडवास करतो पैसे देतो ते पुन्हा घेऊन जातात भरपूर सोय आहे चांगले रेल्वे म्हणजे पहायचं काम नाही जसं पाहिजेन तसं भेटतंय जसं राहते तसं पूर्णपणे आपल्याला येऊ शकतं आहे चांगलं आहे